आपल्या भारतामध्ये बरेचसे वेगवेगळे नियम लागू आहेत तसेच त्याप्रमाणे एक भाषेस म भाषेसाठी सुद्धा एक नियम लागू आहे एकोणीसशे त्रेसष्टमध्ये झालेल्या राज्यभाषाच्या नियमानुसार भारताच्या अधिकृत भाषा हिंदी मराठी व इंग्रजी आहे पण भारतामध्ये विविध भाषा बोलल्या जातात त्यामुळे भारत भारतामध्ये बोलल्या जाणाऱ्या विविध भाषा हे एक भारताचा एक सांस्कृतिक वारसा आहे भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात प्रामुख्याने भारतात हिंदी मराठी कन्नड अशा भाषा बोलल्या जातात पण विविध राज्यात वेगवेगळ्या भाषा बोलले जातात जसे की कर्नाटकमध्ये कन्नड मध्य प्रदेशमध्ये हिंदी महाराष्ट्रामध्ये मराठी हरियानामध्ये हिंदी केरळमध्ये मल्याळम बिहारमध्ये हिंदी गोवामध्ये कोकणी बंगालमध्ये बंगाली अशा वेगवेगळ्या राज्यात विविध भाषा बोलल्या जातात भारतामध्ये बोलल्या जाणाऱ्या विविध भाषा ही एक भारताची विविधता आहे कारण ती एक आपली संस्कृती आहे व ती आपली एक संस्कृती दर्शवतेसुद्धा पण जेव्हा बाहेरून एखादा पर्यटक आपल्या राज्यात येतो आपल्या राज्यात पर्यटनासाठी येतो तेव्हा त्याला इथे राहण्यासाठी बरेचसेच प्रॉब्लेम फेस करावे लागतात कारण दुसऱ्या राज्यात वेगळी भाषा बोलली जाते व आपल्या राज्यात वेगवेगळी भाषा बोलली जाते त्यामुळे त्याला इथे राहण्यासाठी थोडी अडचणच होते पण भारतात बोलणाऱ्या बोलल्या जाणाऱ्या भारतातील राज्यात बोलल्या जाणाऱ्या विविध भाषा हे एक आपल्या भारताचे खूप मोठे वैशिष्ट्य आहे व ते आपण जपून ठेवले पाहिजे